खासगी शिक्षण आणि सार्वजनिक शिक्षण म्हणजे ज्या काही प्रायव्हेट शाळा आहेत आणि आपल्या ज्या काही गव्हर्नमेंटच्या शाळा आहेत त्याच्यामधे ना खूप फरक आहे म्हणजे एक तर सार्वजनिक शाळांमधे गव्हर्नमेंटचे स्कूल्स आहेत त्याच्यामधे शिक्षण खूप सोप्यारीत्या आपल्याला मिळतं म्हणजे काही फीज भरावी लागत नाही डोनेशन द्यावं लागत नाही फीज द्यावी लागत नाही म्हणण्यापेक्षा खूप कमी फी भरावी लागते काही जी काही वार्षिक फी असते ती खूप कमी असते बऱ्याच गोष्टी आपल्याला शाळेकडून म्हणजे आपल्या ह्याच्या सरकारकडून सरकार देतं आपल्याला जसं की वह्या पुस्तके हे आपल्याला सार्वजनिक शाळांमध्ये मिळतं पण ज्या खासगी शाळा आहेत त्यांचं जे फी असते किंवा त्यांचं ॲडमिशनच्या आधी तिथे डोनेशन भरावं लागतं जे आपल्या गुणवत्तेवर ते ते आपल्याला ज्या कॉलेजमध्ये किंवा शाळांमध्ये खासगी शाळांमध्ये घेत नाही तुम्ही किती डोनेशन भरता ह्याच्यावरती तुमचं ॲडमिशन केलं जातं पहिलं तर आणि त्याच्यानंतर ते डोनेशन देऊन सुद्धा आपल्याला वेगळी फी भरावी लागते प्लस आपल्याला जे काही शालेय वस्तू असतात उपयोगाच्या त्या सगळ्या आपल्याला विकतच घ्याव्या लागतात आणि तसं बघायला गेलं तर म्हणजे खासगी शाळांच्या तुलनेत जर सार्वजनिक शाळांमध्ये हे खूप आपल्याला सगळंच मोफत मिळतं मोफत वह्या पुस्तकं गणवेश वाटप असतो त्याच्यानंतर पोषक आहार दिला जातो आणि जे शिक्षण शिक्षणावरती जर जास्त आपण जोर दिला तर शिक्षण जे आहे ते आपल्याला ना ट्रेनिंग म्हणजे जे डी एड बी एड केलेले शिक्षक हे फक्त आपल्याला सरकारी शाळांमध्येच मिळतात हे आपल्या बाकीच्या ज्या खासगी शाळांमध्ये तिथे फक्त ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं की शिकवायला टीचर भेटतात त्यांना कुठलंही शिक्षकांचं ट्रेनिंग दिलं जात नाही हे फक्त सर्व आपल्या ज्या सर गव्हर्नमेंट शाळांचे जे शिक्षक आहेत त्यांना ह्याचं सगळ्यांचं ट्रेनिंग दिलं जातं की शाळेत मुलांना कसं शिकवायचं काय शिकवायचं कशा पद्धतीने मुलांना हाताळायचं त्यांच्यावरती कसं म्हणजे संस्कार जसे आपण घरात संस्कार करतो तसं शाळेत पण संस्कार केले जातात हे सगळं ना ट्रेनिंग दिलं जातं शिक्षकांना हे फक्त आपल्या हया गव्हर्नमेंट शाळांमध्येच होतं खासगी शाळांमध्ये नाही होत खासगी शाळांमध्ये तुम्ही फक्त ग्रॅज्युएशन पूर्ण केलंत की तुम्हाला तिथे हे मिळतं आणि एक म्हणतात ना की आपला जो काही अनुभवी जो शिक्षकवर्ग आहे तो फक्त आणि फक्त आपल्याला सार्वजनिक शाळांमध्येच मिळतो